माझ्या आवडत्या लेखकाचे नाव पु ल देशपांडे आहे मी जेव्हा शाळा शिकत असताना त्यांच्या धड्यांचे जास्त वाचन करायचे त्यांचे जास्तीत जास्त विनोदी म्हणून त्यांचे लेख असायचे तेव्हापासून मला त्यांच्या लेखनाची आणि वाचनाची सवय लागलेली आहे जास्तच प्रमाणात मी पु ल देशपांडे यांचेच वाचन करत असते त्यामध्ये विनोदी असल्यामुळे मला त्याची फार आवड झालेली आहे